आवडता गायक कलाकार तसं पाहिलं तर एक असं सांगता येणार नाही पण त्यातल्या त्यात मला महंमद रफी अतिशय आवडतात त्यांनी गायलेली सर्व प्रकारची गाणी गायलेली आहेत प्रेमगीत भक्तिगीत भजन युगलगीते अशी भरपूर गाणी त्यांनी गायली आहेत जवळजवळ दोन तीन दशक त्यांनी उत्तम गाणी म्हटली आहेत बैजूबावरा सिनेमातील एक गाण्याचा एक प्रसंग मला तर आठवतं ओ दुनिया के रखवाले या रेकॉर्डिंग वेळचा प्रसंग आठवतो कुठेतरी असं वाचलं होतं की हे साधारण पाच एक मिनटाचं गाणे आहे आणि शेवटच्या ओळीतील आवाज वरती चढवायचा होता तो त्यांनी कोणतंही कारण न सांगता गायले आहे आणि शेवटच्या कडव्याच्या वेळी घशातून रक्त आले आणि त्यांना चक्कर आली पण गाण्याशी प्रामाणिक राहिले महंमद रफीनंतर लता मंगेशकर यांच्याबद्दल सांगायला आवडेल त्यांना भारताच्या गानकोकिळा गानसम सरस्वती असं म्हटलं जातं आणि त्या साक्षात तशाच होत्या लता मंगेशकरांची भावगीते भक्तिगीते अतिशय सुरेख श्रव श्रवणीय आहेत दिवसाच्या कोणत्याही वेळी ऐकावी तरी मन प्रसन्नच होते त्यांच्याच लहान बहीण आशाताई आशाताई भोसले यांचं वय आता ऐंशीच्या पुढे आहे असे असले तरी अजूनही त्या गातात कार्यक्रम करतात मुलाखती घेतात आणि तिसरं नाव घेईन मी किशोर कुमार यांचं किशोर कुमार यांची गाणी पण अफलातून असतात किशोर कुमारांच्या गाण्यात एक अवखळपणा आहे यॉडलिंग तर छानच करतात याशिवाय त्यांचा अभिनय क्षेत्रातही व्यावर वावर होता दिग दिग्दर्शन संगीतकार आणि गायक अशा भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत अशी अजून गायक संगीतकार आहेत जुन्या काळापासून ते आत्तापर्यंत जसे सुमन कल्याणपूर आहेत हेमंतकुमार आहेत मन्ना डे आहेत महेंद्र कपूर गीता दत्त शमशाद बेगम नूरजहां असे गायक आहेत त्यांची गाणी मनाला भुरळ पाडतात आणि सुरेश वाडकर हे तर आपलं कोल्हापूरचं गायक मग ते मग तर आहे उत्तरा केळकर आहेत अजित कडकडे यांची भजनासाठी असणारी प्रसिद्धी सुरेश वा वाडकर यांनी मराठी हिंदीमध्ये भरपूर गाणी म्हटली आहेत शिवाय इतर भाषेतही त्यांनी गाणी म्हटली आहेत आणि मुकेश यांंची गाणी वेगळ्या स्तराची होती राज कपूरसाठी त्यांनी अनेक गाणी म्हटली आहेत जेव्हा मुकेश गेले तेव्हा स्वत राज कपूर म्हणाले माझा आवाज गेला अलीकडच्या काळात म्हणाल तर श्रेया घोषाल ही देखील नवोदित गायिका सुंदर गाते तिचा आवाज खूप मधाळ आहे अवधूत गुप्ते वैशाली सामंत ही मराठमोळी नावे आहेत त्यांचीही गाणी मला आवडतात शंकर महादेवन हरीहरन कविता कृष्णमूर्ती अलका याज्ञिक सोनू निगम उदित नारायण कुमार सानू अशी बरीच नावे आहेत त्यांनी पण गाणी छान म्हटली आहेत मनाला मोहून टाकतात त्यांचीसुद्धा गाणी विषय विठ्ठल उमप आदर्श शिंदे आनंद शिंदे असेही लोकगीत म्हणणारे आहेत आणि जगजीत सिंग तर फक्त गजल म्हणणारे म्हणून प्रसिद्ध झाले आमच्या सर्वांच्या लाडक्या सुलोचनाताई म्हणजेच सुलोचना चव्हाण यांच्या म्हटलेल्या लावण्या कधीही अश्लीलतेकडे गेल्या नाहीत आणि त्या मनावर ठसून म गेलेल्या आहेत सुधीर फडके हे महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व त्यांनी तर गदी माडगूळकरांबरोबर रामायणातील प्रसंगावर अनेक गाणी रचलेली त्यांनी गाणी म्हटलेली आहेत आजही गीत रामायण या नावाने ऐकला जातो अतिशय मनाला भावणारा आणि आजही पन्नासहून अधिक वर्ष लोटली असतानाही आजही त्यातील गाणी म्हटली जातात ऐकली जातात असे हे आमचे बाबूजी आणखी काय सांगू खूप गाणी आहेत आणि खूप मनाला भावणारी गाणी आहेत